प्रत्येक देशात अलगअलग प्रकारचे नृत्य होत असतात अलगअलग प्रकारचे नृत्य असताना अलगअलग पद्धतीने ते नृत्य केले जाते त्यांचे अलगअलग पद्धतीचे पोषाख असतात व अलगअलग प्रत्येकीचा आनंद असतो जसं की भारतात आमच्या लावणी हे नृत्य जास्त साजरा केला जातो महाराष्ट्रात लावणी हा नृत्य आधीपासून गाजलेला आहे व त्यांचा पोषाख वगैरे लावणी ढोलकीवर नाचल्या जाते त्या त्याच्यात काही लोक असतात ते एकत्र जमतात व लावणीचा आनंद घेते सगळे जण लावणीचा आनंद घेते व कधी गॅदरींग असते तर त्या लावणीचा आनंद घेऊन सगळे जण ते कार्यक्रम पाहायला जातात भारतात नृत्य हे जास्त प्रमाणात नाही पण फारसे आहे लावणी आता हळूहळू कमी होत चालली भारतातल्या बाहेरचे जे काही डान्स आहेत ते आता भारतात येऊ लागले तर लावणीचं प्रमाण खूप जास्त कमी होत चालला तर इतकंच की आपलं जे देश नृत्य आहे ते विसरू नये